हॅलो नमस्कार मी आथ्रव बोलतो आहे हा जी एस ॲटोमोबाईलचा नंबर आहे का ठीक आहे मला फॅमिलीसाठी गाडी घ्यायची होती ह आपल्याकडे गाड्या आहेत ठीक आहे सी एन जी गाड्याचे फायदे सांगा के ॲवरेज त्याचं किती किलोमीटर धावते सी एन जीची गाडी आहे का महेंद्रा ठीक आहे डिझील गाडीचे फायदे सांगता का हा रंगाच्या गाड्या आहेत सी एन जी गाड्याचे फायदे डबल सांगता का ठीक आहे ठीक आहे आपल्या गॅरेजचा पत्ता ठीक आहे ठीक आहे आपण पेमेंट कशाची करता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां थँक्यू